अरे मित्रा मला बाहेरगावी जायचं होतं तर मला थोडं भाड्याची कॅब हवी होती त्याच्या त्यानुसार मला थोडं मित्र आणि कुटुंबासोबतच जायचं होतं तर त्याचं नियोजन करत होतो तर मला त्या गाडीबद्दल थोडी इन्फॉर्मेशन हवी होती त्या इन्फॉर्मेशन मला तू किती किलोमीटर दराने घेशील आणि किती दिवस दिवसासाठी किती चार्ज करशील ते तू मला सांगू शकणार आहे का जर ब जर प्रती किलोमीटर दराने जर घेत असेल तर प्रती किलोमीटर दराने घेत असेल तर तसं सांग नाही तर मी जर स्वतः चालवत गेलो तर तसं सांग दोन्ही पॉसिबल असेल तर त्याचं आपण गाडीचं भाडं हे कमी करू शकतो तर अशा प्रकारे तू मला सांग की मला चार दिवसाचा प्रवास करायचा आहे त्यासाठी मला तू जायचं आहे आणि तिथले गेल्यानंतर मला समोर सुद्धा स्थळं बघायचे आहे त्यानुसार मला त्या स्थळाच्यानुसार तू मला भाडं सांगशील आणि त्यानुसारच मी तो प्रवास करणार आहे तर तू मला किती दिवसामध्ये सांगणार आहे याचं मला उ उत्तर दे आणि कोणती गाडी पाठवणार आहे त्याबद्दल मला सांग सांगशील मला दहा लोकांना न्यायचं आहे दहा लोकांना जमेल अशी गाडी पाठवशील आणि गाडी पाठवल्यानंतर सर्व व्यवस्थित आहे का नाही ते मला सांगशील सांगितल्यानंतर मी ते तुला हो किंवा नाही याचा आन्सर देईल आणि त्यानुसारच तू मग मला भाड्याचे पैसे किती आकारशील त्यानुसार मला तू सांगशील तसंच मी तुला रिटर्न फोन करून ते सांगणार की हो की नाही आणि त्या दिवसाचं ज्या दिवशी मी तुला जाणार त्या दिवशी मी आधल्या दिवशी फोन करून सांगेल की इथे इथे आपण जाणाराव आणि किती वाजता गाडी गावाला आणायची आहे आणि गावाहून न्यायची आहे त्यानुसारच तू मला गाडीच्या भाड्याचं भाडेवाढी सांग आणि त्या फोन करून त्या गोष्टी सांग एकशेपंचवीस